कार्स ट्रॅव्हल अरे आपल्याला येल्लरी डॅमवर जायचा होता त्याच्यासाठी आपल्याला तुमची आपल्याला इन्फरमेशन पाहिजे होती टायमिंग काय आहे किती प्राईज आहे हो का चांगलं आहे मग

हो कम्फर्टेबलच्या हिशोबानं

आपला धामनी ठिकाण

हो का तर आपली बस इथून अॅव्हेलेबल आहे ना

अजून चारला कोणती आहे कोणती बस आहे मिनी बस आहे का

मग एक काम करा ना तुम्ही आपली जी मिनी बस आहे तिच्यात जी मध्यातली सीट आहे ते ते बुकिंग करून घ्या मध्यात हां हां बारा नंबर होऊन जाईल का आपल्याला आपल्याला टायमिंग दुपारी पाहिजे चार वाजता म्हटल्यावर चार वाजता हो तुम्ही कॉ बस आल्यावर मला कॉल करणार का मला तुम्हाला कॉल करणार करा लागन हां ठीक आहे ठीक आहे